स्वयंपाक करत असताना किंवा पाककृतीमधले काही विशेष पदार्थ जर म्हणाल तर ते रोजच्या ह्याच्यातले जर सहज सोपे होणारे पदार्थ म्हणजे एकतर इडली सांबार आलं पावभाजी आली कोल्हापुरी मिसळ आपल्याकडे फेमस आहे मिसळ ही महिन्यातून एकदाही मिसळ घरी झालीच पाहिजे असं आपल्याकडे एक पद्धत आहे तर मिसळ मिसळ वगैरे हे करत असताना ना त्याच्यामध्ये मसाले हे प्रकार आले आहेत थोडं कोल्हापुरी जो ठसका म्हणतो आपण कोल्हापुरी तिखट त्यामुळं मसाले हा थोडं तिखट चव असते त्यामुळं मसाला आणि नारळ हा वापर त्याच्यामध्ये जास्त केला जातो जास्त वापरला जातो आपल्याकडे लोणी डोसा बनवण्याची पद्धत आहे तर लोणी डोसा बनवत असताना सुद्धा त्याच्या सं बरोबर चटणी ही आलीच की चटणीशिवाय डोस्याला मजा नाही चटणी म्हणा किंवा बटाट्याची भाजी म्हणा तर हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये आलेच